आमच्या इथे तंत्रज्ञान आणि संगणक याविषयी शिकवणारे अनेक कोर्सेस आहेत एम एस सी आय टी नंतर डॉटचे काही का कोर्सेस शिकवले जातात ते जास्त प्रमाणात खाजगी मधून शिकवल्या जातात आणि त्यामध्ये सी प्लस प्लस ऑटोकॅड बेसिक कॉम्प्युटर्स एक्सेल एमेस वर्ड त्याशिवाय जावा त्याशिवाय हल्ली आधुनिक काही प्रोग्रॅम्स शिकवले जातात आणि मुख्य म्हणजे आता आमच्या ग्रामीण एरियामध्ये काही शाळामधून संगणकाबद्दल माहिती देत बेसिक माहिती दिली जाते काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात शिकवलं जातं आता शाळांकडे बऱ्याच प्रमाणात संगणक उपलब्ध आहेत त्यांच्या शाळेमध्ये छोट्याछोट्या लॅब्स आहेत त्या लॅबमध्ये तेथील मुलांना संगणकाबद्दल ज्ञान दिलं जातं पण तरीसुद्धा आता हे दिलेलं संगणकाबद्दलचं ज्ञान आताच्या अपडेट झालेलं नसतं ते तसं पाहिलं तर थोडं जुन्या माग मागच्या वर्षांमधलं असतं पण तरीही आता शाळामधून संगणकाबद्दल शिकवलं जातं आमच्या इथे ह्या अनेक प्रायवेट इन्सटीट्युशन आहेत तिथे मुलं संगणकाबद्दल ज्ञान घेतात काही प्रोग्रॅम्स शिकतात काही टेक्निक शिकतात काही ॲनिमेशंस बद्दल शिक्षण घेतलं जातं काई ऑटोकॅडसारखे प्रोफेशनल कोर्सेस तिथे शिकवल्या जातात आणि याबद्दल आता आमच्या ग्रामीण एरियामध्ये संगणक आणि तंत्रज्ञान याबद्दल बरेच अवेअरनेस आलेलं आहे तंत्रज्ञान म्हणण्यापेक्षा आता आमच्याकडे पॉलिटेक्निक्स आहे आय टी आय यासारखे कोर्सेस असल्यामुळे तिथे अनेक प्रकारचे इंजिनियरिंग्स डिप्लोमा आणि इतर तंत्रज्ञान शिकवणारे कोर्सेस आहेत जसं फिटर्स आहे इलेक्ट्रिशियन आहे प्लंबिंग आहे इले यासारखे अनेक कोर्सेस डिझेल मॅकेनिक आहे यासारखे कोर्सेस इथे शिकवल्या जातात आणि मग शासनाने मग आता पॉलिटेक्निक कॉलेजमधून अनेक पदविकाका अभ्याससक्रम सुरू केलेला असल्यामुळे संगणकाबद्दल ज्ञान आणि तंत्रज्ञानविषयी ज्ञान वाढत चाललेलं आहे